मला वाटतं तरुण मुलांना हायकिंग म्हणजे वन भ्रमंती किंवा जंगलातील भ्रमंती हे फार नाही आवडत ट्रेकिंग जास्त आवडतं कारण की यंग मुलांमध्ये कसं एंंतुझियाजम म्हणजे उत्साह फार असतो एखादी एखादा टास्क दिलं आहे समोर दिसतं आहे ते टास्क आणि एखाद्यानं सांगितलं तुम्हाला या माथ्यावर जायचंय बुवा रस्ता अवघड आहे तर उटलं ते आव्हानात्मक वाटतं आणि ते स्वीकारण्याची मुलांमध्ये त्या वयात तयारी असते त्याच्यामुळे ते हायकिंगपेक्षा ट्रेकिंग जास्त करावे असं त्या मन मन स्थितीत असतात तर एका दिवसातही अनेक ट्रेक्स असतात तसं दोन तीन दिवसाचे किंवा अगदी वीस बावीस दिवसाचे पण ट्रेक्स असतात तर ते करण्यासाठी त्या प्रकारची जिद्द त्या प्रकारचं पोषक वातावरण आणि आपलं शरीरातला फिटनेस हवा असतो तर तो मिळवण्यासाठी अनेक लोक त्या वयात तशे मुळातच ते असतं तसं फिटनेस तरी पण तो मिळवण्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागत आधी नाहीतर वीस बावीस दिवस जर हिमालयातला ट्रेक असेल तर थोडंसं अवघड होतं परिस्थिती आपली पण तर त्याचसाठी ते एकदम काही हायकिंगला उंचावर नेत नाही आहेत त्याला ॲक्लोमटायजेशन म्हणतात त्याच्यात ते वातावरणाला पोषक असं शरीराची स्थिती झाली तर मग ते हळूहळू हायर पॉईंटला नेतात तुम्हाला त्याला ॲक्लोमटाझेशन म्हणजे वातावरणाशी समरस होणं असं म्हणतात ते हळूहळू करून मग ते आठ हजार फुटाच्या वर जिथं बर्फ सुरू होतं तिथपर्यंत नेऊन सोडतात पुढे ते कोर्सेसमध्ये त्या आठ हजार फुटाच्या वरती पण जेव्हा बर्फ लागतो तिथं नेण्यासाठी अनेक वेगळे कॅम्प असतात बे बे बेस कॅम्प तर असतो तसा इंटरमिजिएट कॅम्प असतो न ते ए बी सी म्हणता येईल त्याला ॲडवान्स बेस कॅम्प म्हणतात आणि शेवटी पिक पॉईंटला चढण्यासाठीचा एक टास्क दिलेला असतो तर ते मुलं त्या कोर्समध्ये वगैरे करतात अगदी नाही झालं तरी तुम्ही ॲडवान्स बेस कॅम्पर्यंत तरी व्यवस्थित तुम्ही ॲक्लमटाईज झालात तर तुम्हाला तिथे स्टे मिळतो आता हे झालं ट्रेकिंगचं म्हणजे हाय अल्टीट्यूटला म्हणा किंवा सह्याद्रीत पण गडकिल्ले आहेत ते खूप जरा अवघड प्रकारातले असतात तिथं मात्र तुम्हाला तयारनिशी जावं लागतं पण नुसतं जंगल भ्रमंती म्हणा यासाठी अनेक छोटे मोठे गडकिल्ले आहेत म्हणजे हरिश्चंद्रगड तसा अवघड नाही आहे तर तो ट्रेक कम हायकिंग आम दोघांचं मिक्चर आहे फार उंचही नाही म्हणजे गावापासून फार उंचही नाही किंवा ॲप्रोश आजकाल फार फारच छान झाले जवळचे रस्ते असं सगळं झाल्यामुळे लोक भरपूर प्रमाणात जातात